पर्यटक इथं पर्यटनास येतात आमच्या परिसरात पर्यटकांनी पाहिलेच पाहिजे तसे एक चांगले साधन चांगले ठिकाण म्हणजे एक राजराजेश्वराचं मंदिर आहे की पर्यटकांनी पाहिलंच पाहिजे कारण की पुरातन मंदिर आहे आणि त्याच्यासोबतच पातूर तालुक्यात अंबादेवीचं मंदिर आहे तसंच रूद्रायणी देवी आहे त्याच्याचप्रमाणे अकोटमध्ये पण एक पुरातन मंदिर आहे तसेच किल्ला आहे त्याच्यासोबतच जे शेगावचं मंदिर आहे ते आणि त्यासोबत आनंदसागर आहे हे पर्यटकांनी पहायलाच पाहिजेत अशी ही स्थळे आहेत कारण तिथे गेल्याच्यानंतर ध्यानकेंद्र वगैरे सर्व आहे ते पाहून लोकांना मन प्रसन्न होते